हॅलो गुरुकृपा हॉटेलमधून बोलत आहे का मी सावदेकर बोलत होतो मी तुमच्याकडे ऑडर दिली होती तर हे तर तिथे तीस मिनिटं दाखवत आहे पण आता चाळीस मिनिटं झालेली आहेत सर तर आता ऑडर कधी येईल नाही तू दो मी पनीर टिक्का ऑर्डर केलं होतं नाही दो दोनतीन वेळेस झालेलं आहे असं की तू तुम्ही हे करता लेट करता न नाही तर मला पैसे रिफंड देऊन टाका मी ऑनलाईन टाकलेलं आहे तुम्हाला